हो माझ्या कामाच्या ठिकाणी मलासुद्धा हा संघर्ष करावा लागलेला मी टीचर आहे आणि टीचर असताना मी एका मी व एका व क्लासला शिकवत होती तेव्हा मुलगा क्लासवरून स्वतःहून बेंचवरून खाली पडलेला तेव्हा आम्हाला ह्या परिस्थितीला सामना करावा लागलेला आम्हाला प्रिन्सिपल मॅडमनी खूप सारे क्वेशन केलेले कारण त्याच्या त्याच्या पालकांनी मॅडमकडे आमच्या कम्प्लेंट केली होती आणि त्या मुलाच्या डोक्याला मार लागलेला तेव्हा आम्हाला समोरच्यांना सामोरं जाणं खूप कठीण पडलेलं पण अशा वेळेला सी सी टी व्ही फुटेजमुळे आम्हाला थोडं ते इजी झालं की तो मुलगा स्वतःहून खाली पडला होता त्याला कोणी ढकललं नव्हतं आणि कुठल्याही टीचरांनी त्याला त्रास दिला नव्हता अशा म अश्या ह्या परिस्थतीमुळ परिस्थितीत आम्हाला मॅडमशी आणि पालकांशी दोघांनाही सामना करावा लागला होता मुलं खेळतात बागडतात पण समोरच्याला वाटतं की आम्हीच चुकीचं आहोत हो आणि तेव्हा ह्या सर्व परिस्थिती हाताळताना आम्हाला खूप जास्त त्रास झालेला